हालो हां हां मी मिसेस धुमाळ बोलते आहे इंदिरा नगरवरून अरिहंत इलेक्ट्रॉनिक्स आहे का हां हां नाही मला थोडंसं नवीन घर घेतले तिथे सगळे हवे आहेत तर फ्रीज हवा आहे मला मायक्रोवेव हवा आहे आणि टी व्ही हवा आहे मोठा छप्पन्न इंची आणि ए सी हवा आहे तर त्या दृष्टीने त्या दृष्टीने तुमच्या केव्हा ॲवेलेबल होतील किंवा मी केव्हा येऊन बघू शकेल तुमचे एवढं मला सांगा बरं हां

ओके हां बरं मला टी व्ही तर सोनीचाच हवा आहे टी व्ही सोनीचाच हवा आहे टी व्ही सो सोनी ब्रँड आहे ना आणि

ओके ओके हां आणि फ्रीज फ्रीज जरा य जास्त लिटरचा हवा आहे म्हणजे मोठा हवा आहे डबल आणि तो तो सॅमसंग सॅमसंगचा मग काही तुमच्या सध्या की ऑफर वगैरे चालू आहेत का

हां नाही पण आता मी एवढ्या वस्तू घेणार आहे तुमच्याकडून तीन चार घेणार आहे तर त्याच्यात जरा जास्त डिस्काऊंट द्यायला पाहिजे ना वॉशिंग मशीन पण घ्यायचं आहे

बर हां बरं बरं बरं बरं ते लोनवर पण अ अवेलेबल आहेत का तुमच्याकडे लोन वगैरे पण म्हणजे आल अवेलेबल आहेत ल अच्छा बरं कारण बरं इं किती तुम्ही देऊ श म्हणजे मिनिमम मिनिमम किती ओके ओके हां मायक्रोवेव हो

कारण माझं काय आहे साईजच्या लिमिटस माझ्याकडे जिथे जात आहेत तिथे साधारण अडीच टन फ्रीज पाहिजे आणि मायक्रोवेव जिथे तिथे पण ती साईज फिक्स आहे त्याच्यावरच ठेवायचं आहे मला त्याच्यामुळे ती पण साईज माझी फिक्स आहे लहान साईज पाहिजे मला पण कन्विक्शन हवा आहे हां हां पण मग आम्हाला जसं बघायला पण मिळेल का केव्हा बघ बघायला येऊ शकतो आम्ही हो आहे ना पण टॉप लोड हां हां हां टॉप लोड पाहिजे मला हां हां फुली ॲटोमॅटिकचं हां लेटेस् टेक्नॉलॉजीचं आहे का बरं मी दुपारी ह्यांच्याशी जरा डिस्कस करते मी आत्ता आम्ही नवीनच घर घेतल्यामुळे आमचं जरा बाहेरची पण बरीच कामं चाले म्हणून मी फोन करून बघितलं फक्त काय काय ॲवलेबल आहे तुमच्याकडे म्हणून तर मग

आणि तुमची डिलिवरी वगैरे घरपोच देता का तुम्ही घरपोच डिलिवरी द्याल ना बरं बरं अच्छा अच्छा म्हणजे ते आमच्या साईजेस वगैरे बघून सुद्धा सिलेक्ट करते पण क्वालिटी मला एकदम बेस्ट पाहिजे हं हां हो चालेल मग आता असं करते दुपारी यांच्याशी डिस्कस संध्याकाळी तुमच्याकडे विजिट देते मग आज हं चालेल थँक्यू येस येस थँक्यू थँक्यू ओके हां